नमस्कार साहेब मी भेंडे बोलतो आहे मी तुमची कॅब बुक केली होती पण ती आता नको आहे कारण जिथून कॅब तुमची बुक केली होती तिथून आम्हा सर्वांना ती जवळ पडणार होती पण आता तसे नाही आहे आम्ही जिथून निघणार आहे ती जागा दुसरी आहे त्यामुळे आम्हाला हे गैरसोयीचे होते त्यामुळे आम्ही कॅब रद्द करत आहे